रोपे तयार करण्याच्या वे वेगवेगळ्या पद्धती आहेत त्यामध्ये बिया लावणे त्याच्यानंतर कलमाची पद्धती एक काय दुसरी पण त्यानंतर दाप पद्धत पण आहे दाप पद्धतीमध्ये फाटा किंवा ज्या झा झाडाचं जाड फांदी घेऊन ती रो रोवणे आणि चौथी पद्धत कंद पद्धत कंद पद्धतीमध्ये जे वस्तू लावायची तीच वस्तू आपण जमिनीत पुरतो तिच्या की त्याच्या मध्ये अद्रक बटाटा कांदा गाजर या वस्तूचे रोप म्हणजे बीज तयार कं होते आणि तेच परत फळ म्हणून व त्याची वाढ होते याच्यामध्ये कलमाची पद्धतमध्ये फाटे जे आहेत झाडाची फुल झाडाची जाड फ फाटा घेऊन तो जमिनीत रोवणे ती आ त्याच्यानंतर कलमाची पद्धती कलम म्हणजे आपल्याला दोन झाडाचे जाड फाद्या घेऊन ते चिकटपट्टीने म्हणजे टोकदार हे हे करून बांधून एक ठिकानी ते रोप तशी जमीनत लावली की ते कलम तयार होतं त्याच्यानुसार त्या रोपाची वाढ होती